राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावयाचा असेल तर शिक्षणाबरोबरच अभ्यासाबरोबरच अभ्यासपूरक गोष्टींचा समावेशही शैक्षणिक गोष्टींमध्ये केला पाहिजे जसं की शारीरिक शिक्षण असेल जसं की काही अकॅडमिक चॅलेंजेस असतात या वा याचा वापर को करिक्युलम ॲक्टिव्हिटी असतात या सगळ्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आला आहे एक युवा जो आहे तो राष्ट्राची संपत्ती आहे एका युवाच्या जडणघडणीमध्ये शिक्षणाचं योगदान हे अतिशय महत्वाचं असतं आणि म्हणूनच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी अभ्यासाबरोबरच म्हणजे विविध विषयांच्या ज्ञान देण्याबरोबरच त्या विद्यार्थ्याची बुद्धी जी आहे ती चौकसपणे कार्यरत व्हावी यासाठी अभ्यासाबरोबरच त्याला इतरही अवांतर गोष्टींचं वाचन करण्याची प्रेरणा त्याच्यामध्ये उद्दीपित केली पाहिजे वाचन अवांतर वाचन करत असताना त्याच्यात ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात म्हणून त्याला वेगवेगळी खेळ जे असतील किंवा त्याबरोबरच वेगळ्या वेगवेगळे जे काही कौशल्य आहेत जसं की श्रवण कौशल्य आहे वाचन कौशल्य आहे भाषिक कौशल्य आहे यासारखी वेगवेगळी जी भाषिक कौशल्य आहे त्यांचा विकास त्या विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणला पाहिजे राज्यातील शिक्षणाचा दर्जा जर आपल्याला मोठ्या प्रमाणात सुधारावयाचा असेल तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं अतिशय गरजेचं असेल मग त्यामध्ये नृत्य असेल नाट्य असेल किंवा काही सांघिक खेळ असतात त्या सांघिक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास घडवून आणणंसुद्धा गरजेचं आहे असं म्हणतात की एका सुदृढ शरीरामध्ये एक स सु सुदृढ मन वास्तव्य करत असतं तर शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याचं शरीरसुद्धा बळकट केलं पाहिजे अशा खेळांच्या माध्यमातून त्याबरोबरच त्याचं मन सुदृढ करण्यासाठी त्याला मनाचे जे काही व्यायाम आहेत ते सुद्धा त्याला करण्याचे मुभा दिली पाहिजे जसं की योगासनं आहे योगासनांमधून त्यांचं त्याचं मन आहे ते उत्कृष्ट प्रकारे काम करू शकतं मेडिटेशन आहे ध्यानधारणा आहे ध्यानधारणाच्या माध्यमातूनसुद्धा तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने लक्ष एकाग्र करून आपल्या अभ्यासावरती फोकस करू शकतो म्हणूनच जर शिक्षणाचा दर्जा सुधारावयाचा असेल तर फक्त पुस्तकी शिक्षण न देता त्याबरोबरच या सगळ्याही बाकीच्या गोष्टींचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे